आमच्या घरी वयस्कर माझ्या सासूबाई आहेत सत्याऐंशी वर्षाच्या तर त्यांना एक ज्यूस वेगवेगळे तीन चार देता येतील म्हणून एका दुकानात डेमॉन्स्ट्रेशन चाललं होतं तर मी एक ज्युसर घेतला त्याच्यात बीटाचाही जूस काढता येतो मोसंबी फळं बरेच सगळे दहा बारा ज्यूस काढता येतात म्हटलं ठीक आहे चांगले जरा पाहिजे तेवढा आपला काढता येईल आणि लगेच तो चोथा बाजूला टाकता येईल म्हटलं अरे वा छान आहे म्हणजे थोडं थोडं देता येईल त्यांना पण एनर्जी मिळेल या एक चांगल्या दृष्टीने मी तो ज्युसर खरेदी केला चांगला बऱ्यापैकी महाग होता पण म्हटलं एक एकदाच काही ती इनव्हेसमेंट होईल परत परत काही करायला नको आणि घरीच असलेला बरा पाहिजे तेव्हा काढता येईल म्हणून मी घेऊन आलो नंतर मी ज्यावेळी तो प्रत्यक्ष ज्यूस काढला आणि पाहिलं तर त्याच्यामध्ये जो चोथा आणि हे सगळं जे बाजूला केलं जातं ते इतकं आजूबाजूला अडकतं की ते साफ करणं म्हणजे माझ्या जीवावर आलेलं आहे नको तो ज्युसर असं झालं आहे शेवटी मी वैतागून त्या दुकानदाराला फोन केला म्हटलं मला नको आहे तुम्ही मला कमी किंमत दिली तरी चालेल पण तो परत घेऊन जा तर त्याने मला स्पष्ट नकार दिला की नाही एकदा घेतलेला तो तुमच्यात काही बिघाड झाला तर आम्ही रिपेअर करून देऊ किंवा रिप्लेस करून देऊ तो परत घेणार नाही आता तो एवढा अवजड आहे की म्हणजे एका कोपऱ्यात ठेवला आहे मला आता तो माळ्यावर ठेऊ का आणखीन कुठे ठेऊ असं झालेलं आहे एक ती डोकेदुखीच झाल्यासारखी झाली उगीच तो ज्युसर घेतला भावनेच्या भरात असं वाटतं आहे आता त्यापेक्षा वेगवेगळे ज्यूस कधीकधी मी बाहेरनं विकत आणले असते तर ते बरं झालं असतं असं आता मला वाटू लागलं आहे पण काय इलाज नाही हो आता ते गळ्यातलं लोढणं आहे नाही तर फुकट कोणाला पाये तर देऊन टाका नाहीतर ते लोढणं सांभाळत बसा अवघड जागेवरचं दुखणं म्हणतात ते बहुदा हेच असावं